नमस्कार सर मला कॅब बुक करायची आहे तुमच्याकडे माझे काही मित्र आहेत हां एक साधारण सात ते आठ मित्र असतील आणि आम्हाला कोकणामध्ये फिरायला जायचं आहे त्याच्यामध्ये आजूबाजूचे जे रत्नागिरी सिंदुदुर्ग किंवा हरिहरेश्वर वगैरे जे काही भाग आहेत तर या भागांना भेटी द्यायच्या आहेत आणि साधारण सहा ते सात दिवसांचा प्रोग्राम चालला आहे तर त्या संदर्भात एन्क्वायरी करायची होती तुमच्याकडे काय रेट असेल तुमचा एक दुसरं तुमच्या कार आम्हाला जी लागेल ती एक सहा ते सात सात एक लोकांना बसण्यासाठी कंफर्टेबल असेल अशा पद्धतीची पाहिजे हां मंजे इनोवा टाईप थोडीशी हां कंफर्टेबल गाडी ए सी पाहिजे सगळ्यात मुख्य म्हणजे कारण तिकडे उकाडा बराच असतो या दिवसांमध्ये कोकण भागामध्ये हां आणि तुमचा जो ड्रायव्हर असेल त्याचा खर्च तुम्ही करता का काय मला तेही कळवा जेवणाखाण्याचा आणि जर नसेल तो जर आमच्याकडे असेल तर एकूण तुमचे चार्जेसेस सगळं धरून एकतर सांगा आणि त्याचबरोबर जातानाचा जो रोड टॅक्स जो असतो हां तर त्या संदर्भातही मला जरा डिटेलमध्ये माहिती हवी आहे तुमच्याकडनं हो टोल टॅक्स ज्याला आपण म्हणतो तो तो किती असेल साधारण तुम्हाला जर माहिती असेल किती टोल लागतात त्या बाजूला एकतर ते मला एक अंदाज द्या त्याचा हां अगदी जवळपास रक्कम जरी सांगितली एक ओ हजार दोन हजार पाच हजार साधारण काय यीऊ शकतो एकूण एकदा त्या संदर्भातही माहिती द्या हां आणि आम्ही साधारण एक सहा ते सात लोकं असून थोड्याफार बॅगेजेस असतील त्याच्याबरोबर ओके थँक्यू